शेतकऱ्याने जनावरांची कायम वेळोवेळी काळजी घेतली गेली पाहिजे की जेणेकरून जनावरं निरोगी आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवायला हवं तसेच जनावरांचे काही असे संसर्ग रोग आहेत की जे माणसांनासुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपण शक्यतो जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी की जनावर वेळोवेळी चारा खातं आहे का पाणी पीत आहे का किंवा त्यांच्या रोजच्या वागण्यामध्ये काही बदल तर झालेला नाही आहे कारण जर एखादा रेबीज असलेला कुत्रा म्हणा जर त्यांना चावला होता त्यातूनही त्यांना रेबीजचा संसर्ग होऊ शकतो की ज्यातून लाळ तर गळत नाही आहे जनावरांची तसेच लंपीसारखे आजारसुद्धा संसर्गजन्य असतात तर जनावरांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे फोड तर होत नाही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींकडे कायम शेतकऱ्यांनी लक्ष ठेवायला हवं तसेच त्यांना दिले जाणारे खाद्य हे कायम निर्जंतूक असले पाहिजे कारण काही गोष्टी आपण आंबवून जनावरांना खाऊ घालतो जेणेकरून दुधासाठी त्याचं चांगला वापर होईल पण त्यातही कधी जर बुरशी पडली तर त्यातूनही जनावरांना रोगाचा प्रभाव होऊ शकतो आहे त्यामुळे त्यांना दिले जाणारे खाद्यपदार्थ तसेच त्यांची पाणी पिण्याची जागा ही कायम स्वच्छ केली गेली पाहिजे तसेच त्यांचा गोठा हा नेहमी निर्जंतूक असला पाहिजे त्याची वेळोवेळी साफसफाई केली गेली पाहिजे आणि जनावरांना देण्यात येणाऱ्या लसींचं काही कायम लक्ष ठेवलं पाहिजे की जनावरांना योग्य त्या वेळेला योग्य ती लस दिली गेलेली आहे का कारण काही आजार असे असतात की ज्याचा प्रादुर्भाव हा माणसालासुद्धा होऊ शकतो आहे जनावरांपासून ताप थंडी सर्दी डोकेदुखी त्यामुळे आपण जनावरांचीही काळजी घ्यायला हवी आणि स्वतःचीही काळजी घ्यायला हवी